रेल्वे ही अशी सर्वसामान्य वाहतूक आहे की ती सर्वसामान्य लोकांना परवडणारी पण आहे आणि मी रेल्वेचा प्रवास बऱ्याच वेळेस करते आणि त्याविषयी सांगायचं झालं तर रेल्वे ही अशी आहे की तिथे सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित भेटतात जसे की आपण रेल्वेमध्ये बाथरूमला टॉयलेटला वगैरे जाण्याची सोय ही आपल्याला तिथेच उपलब्ध असते आणि ट्रेनमध्ये आपल्याला भरपूर मोकळी जागा पण मिळते जसे की आपण उठू बसू शकतो चालू शकतो फिरू शकतो आणि त्या ट्रेनमध्ये हवा पण खूप मोकळी राहते कारण खूप खिडक्या असतात दोन्ही साईडनं दरवाजे असतात त्यामुळे रेल्वेचा प्रवास हा खूप मला खूप चांगला वाटतो आणि दुसरा प्रवास मी सहसा बसमध्ये करते बसचा प्रवास पण हा खूप चांगला आहे बसमध्ये पण काही एवढ्या अडचणी येत नाहीत पण प्रॉब्लेम हाच असतो की आपल्याला बाथरूमला वगैरे कुठं जाता येत नाही आणि बसचं असं असतं की धावा वगैरे आला तिथं ते थांबू शकते तिथे आपण मग आपलं नाश्ता वगैरे किंवा बाथरूमला वगैरे जाणं आपण या गोष्टी करू शकतो प्रवास करतानी बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याचशा वाहतूक अशा आहेत की जे सामान्य आहेत स सर्वसामान्य लोकांना परवडणारे आहेत जसं कालीपिली आहे जसं मी सांगितलं की बस आहे ट्रेन आहे ह्या अशा वाहतुकी आहेत की सर्वसामान्य आहेत सर्वसामान्य लोकांना हिच्यात प्रवास करता येतो आणि मला या सर्वांपैकी ट्रेनचा प्रवास आवडतो कारण ट्रेनमध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात ट्रेनमध्ये आपण आ आरामदायक प्रवास करू शकतो आनी ट्रेनमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीची अडचण येत नाही आणि तिकीट पण खूप कमी लागते त्यामुळे म्हणजे परवडण्यासारखी गोष्ट आहे त्यांचा प्रवास करणे आणि मला तरी असं वाटतं की लोकांनी ट्रेन ट्रेनचा प्रवास करावा ट्रेन ही सहजरीत्या आपल्याला उपलब्ध होते तिकीट वगैरे काढून आपण प्रवास करू शकतो कमी ह्याच्यात त्यामुळे ट्रेनचा प्रवास मला हा खूप आवडतो याचा प्रवास मी माझ्या नेहमी लक्षात राहतो ट्रेनचा